चित्रकाम किंवा रंगकामासारख्या कला सुरु करण्यास वयाचे बंधन नसते वयाच्या सहाव्या सातव्या वर्षी पण क्लासमध्ये देऊ शकता किंवा चित्र बघा एक असा विषय आहे की त्याच्यामुळे आपण चांगले कळ करतो बघ किंवा चित्र पेंटर बनू शकता किंवा भरपूर व्हरायटी आहेत म्हणजे चित्रकलेसारख्या प स्पर्धेमध्ये उतरून आपले नावाचे कौशल्य दाखवू शकता तसेच चित्रकला पद्धतीचा उल्लेख चांगल्या कामासाठी होतो तसे विद्यार्थ्यांचे मनोरंजक प्रबोधन साहित्यिक तसेच बनतात व चित्रकला हा असा विषय आहे की मनुष्य हा त्याच्यामुळे रुतून जातो तसेच चित्रकला हा असा रंगकामासारख्या कला सुरु करण्यासाठी मुलांची योग्य किती असते म्हणजे अगोदर सहा वर्ष जर पक पकडलं तर सहा वर्षापर्यंत लोक ते कोण कोण डिग्री पण घेतात म्हणजे आ आटसमध्ये डी कॉलेज करून युनिवसिटीमध्ये चांगल्या प्रकारचे कौशल्य दाखवतात व ते तिथं उत्तीर्ण होऊन ते शॉप पण ओपन करून त्याची चित्र चित्राचं म्हणजे असं समोर आयुष्यामध्ये हे करून सेंट करून करतात तसे भरपूर व्हरायटी आहेत म्हणजे चित्रकलेमध्ये पेंटिंग कोरीव काम म्हणजे पेंटिंग म्हणजे असं गणपतीची मूर्ती करून त्याला पेंटिंग करावं असं भरपूर असं स्कोप आहे आणि धन्यवाद